हा बोला नमस्कार नमस्कार हा तुलसी रेस्टारंट वेरूळ बोला काय मदत करू शकतो आपली हा बोला ना आपण कोण बोलता हा बोला स्वागत आहे सर आपलं मी आपली काय मदत करू शकतो

बरं बरं श्रीमानजी फार योग्य ठिकाणी फोन केलात आपण आपल्याला कोणताही त्रास नव्हता सर्व सुविधासह आपला पर्यटनस्थळाचा आनंद घ्या आम्ही सर्व सुविधा इथे पुरवतो सर हो विचारा ना हो हो सर्व सोयीनी उपलब्ध आमच्याकडे खोल्या आहेत शिवाय सकाळी गरम पाण्याची व्यवस्था वगैरे होईल आपल्याला कोणतीही अडचण जाणार नाही हो हो मुले मुली ह्यांच्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या स्पेशल बिल्डिंग्स आहेत आणि स्पेशल रूम सुद्धा आहेत सकाळी बाथरूम वगैरेला साठी जागासुद्धा आहेत काही टेंशन होणार नाही आपल्याला सर आपण एवढे मोठे विद्यार्थी म्हणजेच आमच्याकडे एवढे सारे कस्टमर आणता आहात त्यामुळे भावाचा आम्ही विचार करू आपल्याला योग्य व वाजवी दामामध्ये सर्व जेवण सर्व सुविधा उपलब्ध होतील ह्याची हमी मी आपल्याला देतो काही नाही निश्चिंत राहा सर हो हो खर्चाबद्दल आपण निश्चिंत राहा आपल्याला सर्व वाजवी दामामध्ये मिळून जाईल आमच्याकडे शुद्ध शाकाहारी आणि तसेच व्हेज जेवण सुद्धा मिळते त्यामुळे आपण टेन्शन क् घेऊ नका आपण निश्चिंत होऊन आमच्याकडे या हो हो सर प्रवासाच्या हिशोबाने आम्ही सगळं ते बाळगतोच ठीक आहे आमच्याइथे आपण फोन केल्याबद्दल धन्यवाद